भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक नृत्यप्रकार महत्वाचे याच्यासाठी आहेत की त्या नृत्यप्रकारातून आपली जी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे त्या परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी या हे नृत्यप्रकार महत्त्वाचे आहेत म्हणजे त्याच्या थ्रू ही जी नवीन पिढी तयार होते आहे या नवीन पिढींना आपली जी जुनी परंपरा आहे ती काय आहे आणि कशासाठी आहे हे दाखवण्याचा एक महत्वाचा प्रकार म्हणजे पारंपरिक नृत्यप्रकार आता प्रार पारंपरिक नर्तक होण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात तर त्याच्यामध्ये एकतर चेहऱ्यावरचे हावभाव बरोबर सराव आणि जी तुम्ही गा गाण्याची किंवा ज्या नृत्याची तुम्ही निवड केलेली आहे ती निवड कशी आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे